कोणत्याही क्षेत्राला आर्थिक पाठबळ हे अत्यंत महत्त्वाचं असतं क्रीडाक्षेत्रही त्याला अपवाद नाही कुठलीही मॅच आयोजन करण्यासाठी पैशांची गरज ही असतेच खेळाडूंचे जेवण राहणे आवश्यक गोष्टी पुरवणे यासाठी आर्थिक गरज पडते त्यासाठी विविध कंपन्या पुढे येतात टी वीवर त्यांचे बॅनर्स दिसतात त्यातून त्यांचे नाव प्रेक्षकांना समजते उदारणार्थ कोको कोला आणि हिरो होंडा त्यांचा प्रभाव असा की खेळाडूंचे नाव समोर आल्यावर त्यांना तेच प्रोडक्ट्स आठवतात स्पॉन्सर आणि खेळाडू यांच्यातील संबंध खेळाच्या प्रकारावर अवलंबून असते जसे की खेळाचा प्रकार काय आहे सार्वजनिक त्यांची प्रतिमा काय आहे उदारणार्थ क्रिकेट आणि फुटबॉल या खेळांमध्ये मोठ्या प्रमाणात स्पॉन्सरशिपची गरज असते बऱ्याचदा प्रसिद्ध खेळाडूंना कंपन्या त्यांचे ब्रँड एम्बॅसिटर म्हणूनही नियुक्त करतात चाहता वर्ग तेच प्रोडक्ट्स विकत घेतो जे त्यांचा खेळाडू ज्या कंपनीचा ब्रँड एम्बॅसिटर असतो त्यातून त्या प्रोडक्सची क विक्री वाढते व्यवसाय वाढतो आणि त्यातून कंपनी आणि खेळाडू या दोघांनाही फायदा होतो असे बरेच खेळाडू आहेत जे वेगवेगळ्या कंपन्यांचे ब्रँड एम्बॅसिटर आहेत जसं की क्रिकेट क्षेत्रातील विराट कोहली तो वेग् वेगवेगळ्या कंपन्यांचा ब्रँड एम्बॅसिटर आहे उदारणार्थ मिंत्रा विवो प्युमा फिलिप्स आणि ब्ल्यू स्टार एम एस धोनी तोही अनेक कंपन्यांचा ब्रँड एम्बॅसिटर आहे ड्रीम इलेवन ओप्पो विंझो गेम्स इत्यादी एक फुटबॉल प्लेअर क्रिस्टियानो रोनाल्डो तोही अनेक के कंपन्यांचा ब्रँड एम्बॅसिटर आहे जसं की नायकी आणि ॲमेरिकन टुरिस्टर